हॅलो मोहन कुलकर्नी बोलताय का गेल्याच आठवड्यात माझ्या मुलीची हाताची शस्त्रक्रिया झालेली आहे तर त्यासाठी त्याचा विमा भेटण्यासाठी मी तुम्हाला फॉर्म भरून दिला होता तर त्यामध्ये काही प्लॅस्टिकच्या वस्तूंचं काही रिटर्न्स भेटत नाही आहेत जसं की इंजेक्शन किंवा त्यांनी वापरलेले हँन्डग्लोव्ज असतील तर हे आपल्याला त्या विम्याच्या ह्याच्यामध्ये मिळतील का तर त्याच्यासाठी काय काय करावं लागेल तर कोणते आवश्यक कागदपत्र द्यावे लागतील तर मी दवाखान्याच्या अगदी रिसिप्ट प्रत्येक गोष्टींची पावती तुम्हाला तिथे पाठवलेली आहे तर त्याच्यामध्ये अजून काही अडचणी आहेत का तुम्ही काही सांगू शकता का काय झालं ते कारण तो विमा ते पैसे पूर्ण भेटत नाही आहेत अर्धेच भेटत आहेत अर्ध्या गोष्टी त्याच्यामध्ये स्कीप केलेल्या आहेत डॉक्टरांची फीस पूर्ण भेटत नाही आहे त्याच्यानंतर नर्सिंग चार्जेस भेटत नाही आहेत तर आपण विमा ह्या सगळ्या गोष्टींसाठी काढतो मग तो तर होत नाही आहे तर मग काय करावं लागेल तर ते तुम्ही प्लीज मला सांगाल का